हा मॅडम सी बी एस सी पोद्दार स्कूलमधून बोलत आहे का मॅम

हां मॅडम मला तुमच्या म्हणजे स्कूलमध्येच आहेत त्या बाजूच्या त्यांच्याकडून मी तुमचा नंबर मिळाला तर माझ्या दोन मुलांना ॲडमिशन करायचं होतं एक छोटी मुलगी आहे तिचं येल के जीला करायचं होतं आणि मोठा मूल हां आणि त्याचं थड स्टँडडला करायचं होतं

मी आता पोवई नाक्याच्या इथं राहते तर हां सातारमध्ये नाही तुम्ही मी तुम्हाला फोन केला होता

हां हां हो आणि मॅम अ मग यल के जीची आणि थड स्टँडडची फी किती आहे म्हणजे आता

ओके आणि स्कूल बस वगैरे आहे का काय

ओके ठीक हो हो हो ठीक आहे ठीक आहे थँक्यू मॅडम आणि शाळेचं म्हणजे टायमिंग किती हां हां ठीक आहे हो हो ठीक आहे चालेल थँक्यू